आमच्या भागात अलमप्रभू क क्रीडा प्रशिक्षण नावाचे क्रीडा प्रशिक्षण केंद्र आहे जेथे ट्रॅ ट्रॅककिंग करायचं शिकवलं जातं गिर्यारोहण म म्हणतात त्याला आणि त्याचबरोबर क्र खूप लोक क्रिकेट खेळतात त्याचबरोबर फुटबॉल खेळतात बॅडमिंटन खेळतात आणि अजून हॉकी त्याचबरोबर सर्वात सगळ्यांचा आवडतीचा खेळ म्हणलं तर चेस व तसेच अनेक क्रिकेटपट्टू आहेत जे उत्तम पद्धतीने क्रिकेट खेळतात फुटबॉल खेळतात असं आणि तिथले शिक्षकही उत्तम प्रप प्रकारे मग लोक खेळ क्रिकेटपट्टूनला व इतर खेळपट्टूनला मार्गदर्शन करतात